आईती आत्ताच आपण भेटायचं ठरवत होतो पण आपला आज ठरलं भेटायचं आणि खूप छान वाटलं तुला भेटून आणि कशीस आणि मेन मला तुला विचारायचं होतं की मला पण आता पासपोर्टवरचं माझं नाव ल लग्नानंतरचं बदलून घ्यायचंय आणि तुला माहितीच असेल आत्ता एकवीसमध्ये माझं लग्न झालं आणि माझी ती प्रक्रिया पासपोर्टची नाव बदलायची खूपच सध्या खोळंबत आहे तू अत्तामदे पासपोर्टवरचं तुझं नाव बदलून घेतलंस तं मला तुझ्याकडनं ते जाणून घ्यायचंय की ती प्रक्रिया कशी आहे आणि त्यासाठी काय काय गोष्टीची योजना माझ्याकडनं मी करायला हवी ते मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं होतं की त्याच्यासाठी काय काय लागतं म्हणजे पॅन कार्ड किंवा आपली आधार आपली कोळक असं काही काही गोष्टी त्याच्यासाठी लागतात का ते ते मला जाणून घ्यायचं होतं बाकी माझं तर लग्ना तर खूप छान मी सॅटल झाले आहेत आणि खूप छान माणसं आहेत आणि लवकरच मला एक घर करायचं होतं पण माझ्याकडनंच तो उशीर झाला तं मला जरा जाणून घ्यायचंय की काय काय योजना मी करायला हवीय आणि मला खूप उत्साही मी त्याबाबतीत अगता आहे कारण मला हे करून घेणं गरजेचंय नाई आपला तो खरं आत्ता प्रत्येक स्त्रीचा लग्नानंतरचा तो नैतिक अधिकार असतो की आपलं सासरचं जे अण्णाव आहे ते त्या पासपोर्ट किंवा अशा ज्या काही आपल्या स्वतःच्या आधाराच्या ज्या प्रक्रिया त्याच्यामधे ते करून घेणं ते मी बोलण्यासाठी आज म्हटलं त्यानिमित्तानी आपण भेटूया मला असं वाटतं तुम्हाला सांगू शकशील का की काय काय गोष्टी मला माझ्याकडनं तयार ठेवाव्या लागतील म्हणजे पॅन कार्ड आलं आधार कार्ड आलं किंवा एखादा आपला फोटो आयडी प्रूफ लागतो त्या संदर्भामदे माझ्याकडे मी गाडी शिकलेली असल्यामुळे माझ्याकडे माझा ड्रायविंग लायसन्स आहे तं मी बहुते कसं मला असं वाटतं तुझ्या सांगण्यावरनं ही तयारी एर्डी ठेवते की ज्याच्याकडनं मला माझं नाव बदळण्याची प्रक्रिया ही जास्त सुखद होईल तेच मला भेटायचं होतं आणि तुझ्याकडनं जाणून घ्यायचं होतं आणि माझाही उत्साह खूप वाढलाय कारण माझं बरेच दिवसापासनं लग्नानंतर हे करणं राहतंय आणि ते मला लवकरात लवकर ती प्रक्रिया करून घ्यायचीय तं मला असं वाटतं त्या संदर्भातच मी तुला म्हंटलं की आज आपण भेटूया आणि मला जाणून घ्यायचं होतं कारण तुझ्याकडनं मी जे काई आपलं मधे बोलणं झालं त्यानुसार ऐकून घेतलं की एकदा या सगळ्या त्यांनी सांगितलेल्या मुद्यांप्रमाणे आपण आपली तयारी ठेवली की पुढच्या गोष्टी सुखत होतात त्यामुळे मला असं वाटतं की तुझं आत्ता आपण भेटल्यामुळे मला खूप चांगला गायडन्स मिळाला आणि त्या पद्धतीने मी आता सगळ्या योजना करीन आणि माझ्याकडनं पण मी माझी लेखी तयारी ठेवीन की जेणेकरून माझं नाव बदळण्याची प्रक्रिया ही पटकन होईल